मी दोन दिवसांअगोदर माझ्याकरता सूज घ्यायला गेलो होतो मार्केटमध्ये तर मी माझ्याकरता गोल्डस्टार कंपनीचे सूज घेतले तर ते मला खूप आवडले कारण की त्याच्या जे र रेट होता तो खूप कमी खूपच कमी होता दोनशे रूपयामध्ये मला ते शूज मिळाले आणि त्याला घातलं की खूपच पायामध्ये काय घातल्यासारखं वाटत नाही खूप हलका आपल्याला फील होतो आणि खूप चालायला पण खूपच सॉफ्ट लागतात आपण त्याला दिवसभर पण घालून राहणार तरी आपल्याला पाय आपल्याला दुखणार नाही आपण त्याला रनिंग करता यूज करू शकतो आपण त्याला कोणत्या पण फन्क्शनमध्ये घालून जाऊ शकतो खूपच पायामध्ये ते कम्फर्ट असतात आणि मी माझ्याकरता खूपच एक व्हाईट कलर चूझ केला तर खूपच छान सूट होते आणखीन तुम्हाल तुम्हाला जर घ्यायचं असेल शूज तुमचं बजेट खूपच कमी असेल तर तुम्ही गोल्डस्टार कंपनीची घ्यावी मी अशी तुम्हाला विनंती करतो